हां भाजीवाले बोलतात ना हां मला भाजी पाहिजे होती काय आज ताजे ताजे भाजी पाहिजे होती जसं वांगे वगैरे आहे का तुमच्याकडं

मला नाही का ती कॉ हे पाहिजे म्हणजे ताजी भाजी पाहिजे वांगे किती रुपये किलो म्हणजे किती किलो आहे तुमच्याकडे दहा किलो ठीक आहे ना दहा किलो वा वांगे आणि टमाटर दोन किलो हां आणि सां सांबार पण आहे सांबार सांबार सांबार तुम्ही एक पाव देऊन द्याल ठीक आहे आणि हे आहे का मिरची मिरची किती रुपये किती किलो आहे तुमच्याकडे पाच किलो पाच किलोपैकी मला चार किलो दे हे करून घ्याल पॅक करून घ्याल हो आणि हे आहे का भोपळा भोपळा किती किलोचा आहे ते सात किलोचा ठीक आहे ना तुम्हाला तीन किलो पाहिजे तो आणि आणि आणखी एक एक आणखी एक नोट करा ना ते हे असतं ना आंबे कच्चे जे आंबे असतात कैरी हां कैरी ते ते पण चार किलो कराल तुम्ही पॅक ठीक आहे येतो आहे मी या येतो तुम्ही तुम्ही पॅक करून ठेवा लवकरात लवकर बस दहा मिनटामध्ये येतो आहे तुम्ही पॅक करा ठीक